माझी सर्वात मोठी कामगिरी सांगायचं सांगायचं म्हंटल्यास मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण फक्त एकाच गोष्टीला मानू शकतो ज्यावेळेस सोशल वर्क करत असताना किंवा समाज कार्याचं शिक्षण घेत असताना सर्व प्रथम अपंग कल्याण अपंग कल्याणाच्या अपंग शाळेला ज्यावेळेस आम्ही भेट दिली त्यामधील जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधला विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा अडचणी साधून घेतल्या त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि अडचणी जाणून घेतल्यानंतर त्यावरती योग्य व फायदेशीर असा निर्णय घेण्याचा ज्यावेळेस आम्ही प्रयत्न केला व तो निर्णय घेऊन त्यांच्या अनेक अडचणी सोडवण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला तर त्या प्रयत्न त्या प्रयत्नातून जे आम्हाला यश लाभलं किंवा जे आम्हाला तो प्रयत्न केल्यानंतर ज्या अडचणी पूर्णपणे सॉल्व झाल्या तर त्या सॉल्व झाल्यानंतर त्या अपंग कल्याण शाळेतील जे काही विद्यार्थी होते त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हे अतिशय पाहण्याजोगं होतं कारण आज समाजामध्ये जर आपण विचार केला तर अनेक घटकामध्ये असे बरेच ठिकाणी दिसतात आपल्याला लोक की ते अपंग असले तर त्यांना काहीतरी कमजोर समजतात किंवा आपल्यापेक्षा क कुठंतरी कमी आहे अशा पद्धतीचं समजतात पण त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास जागा करून दिला की ते काहीही करू शकतात ज्यावेळेस तो आत्मविश्वास निर्माण झाला ते बघून त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून त्यांच्यासोबत मारलेल्या गप्पा त्यांच्या ऐकलेल्या बऱ्याचशा गोष्टी छंद त्या अनेक गोष्टींचामध्ये क्षण घालवल्यानंतर एक अभिमानास्पद वाटलं व असं वाटलं की खरोखर आपण खूप मोठी कामगिरी केलेली आहे यांना वेळ दिला यांना खू हे कोणापेक्षाही कमी नाही आहे याची त्यांना जाणीव करून दिली त्यांच्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण करून दिला तर असं वाटलं की जगामध्ये यापेक्षा मोठं काम व मोठं अभिमानचं काम कौतुकास्पद काम असू शकत नाही असा पूर्णपणे विश्वास झाला